नमस्कार मॅडम हां हां बोला ना हां हां हो आम्ही ट्रॅव्हल्स बुकिंग केली होती

बरं बरं हां हो आम्ही सर्व आमची तयारी झालेली आहे फक्त संडेला यायचं ना की आम्ही तसे पाच सहा जण येणार आहे बरं मग ठीक आहे ना किती वाजताची गाडी आहे ठीक आहे ठीक आहे

हो ना हो ना बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना ठीक आहे ना आम् हां ठीक आहे